अन्न वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मुलभूत गरजा आहेत त्या गरजांची पूर्तता करण्यासाठी मानव व्यवसाय किंवा नोकरी करतो आता उद्योजक असणं किंवा व्यवसाय करणं ही खूप मोठी भावना आहे ज्यामध्ये तुम्हाला मालकीची भावना असते नोकरीमध्ये तुम्ही कोणाशी तरी नोकरदार असता मालक जे काम देईल ते तुम्हाला करायला लागतं आणि त्यावेळेत पूर्ण करायला लागतं शिवाय आपला आपल्याकडे पैसा हा कमी प्रमाणात येतो पण आपण जर एखादा व्यवसाय केला तर आपल्याला बऱ्यापैकी नफा मिळू शकतो आधी कष्ट घ्यायला लागतात पण त्याचं फळ नंतर उत्तमच मिळतं तर छोटा छोटा व्यवसाय करायचा असेल तर बरेच उपक्रम भारतामध्ये राब राबवले जातं आहे सध्या तर आपण त्या उपक्रमांचा किंवा त्या योजनेचा आपण अंमलबजावणी करू शकतो स्वत साठी डिजिटल इंडिया स्टार्टअप इंडिया अशा काही वेगवेगळ्या उपक्रम उपक्रम आहेत चा पण व्यवसाय हे करू शकतो तर छोट्या व्यवसायामध्ये आपण काय करू शकतो तर आपण एखादं किराणा दुकान टाकू शकतो ज्यामध्ये आपल्याला आपण लोकांना जे गरजेचं आहे ते वस्तू ठेऊ शकतो शिवाय आपण त्यांच्यासाठी होम डिलेवरी ठेवू शकतो परत आपण क्लाउड किचन हे करू शकतो यामध्ये आपण ऑनलाईन ऑर्डरिंगचा प्लॅटफॉर्म हे करू शक घेऊ देऊ शकतो पुन्हा भेटवस्तू व्यवसाय आपण वेगवेगळे भेटवस्तू आता सगळे लोकं जे आपल्याला कोणालातरी गिफ्ट द्यायचं असेल तर ती लोकं गिफ्ट शॉपमध्ये जातात तर आपण त्यांच्यासाठी एक छान गिफ्ट तयार करू शकतो जे प्लॅस्टिकचा असेल तर तरी चालेल पण जे आपण रीयूज करू शकतो म्हणजे असे आपण सुद्धा करू शकतो शिवाय आपण बेकरी सेवा देऊ शकतो डे केअर असतील डे केअरची आता सगळ्यात जास्त गरज डे केअरची आहे कारण आता आई आणि वडील दोघंसुद्धा नोकरी करणारे मग घरात जर लहान बाळ असेल तर त्याच्याकडं सांभाळणारं कोण नसतं मग आपण डे केअर करू सुद्धा सुरू करू शकतो आणि त्यांच्या बाळांना सांभाळण्यासाठी त्यांच्यावर चांगले संस्कार करण्यासाठी आपण आपल्या ज्ञानाचासुद्धा उपयोग करू शकतो